हां हां हायवेपासून एक दोनशे किल् दोनशे मिटर येते आहे आतमध्ये दोन तीनशे मिटर

रोडसाईडला पण लावू शकता हायवेला आणि पार्किंग चं मग मा माझे पण पार्किंग स् स्लॉट आहेत तिकडं भरपूर मोठा हां पास पण भेटतात आणि गर्दी कमी असंल तर लगेच होऊन जातं आहे दर्शन अर्ध्या तासामध्ये हो हो हो सगळं भेटतं आहे तिथं सगळीच दुकानं आहेत मंदिरात हो तिथंच आहेत सगळी दुकानं बाजूला सगळं सगळं सगळंच भेटतं आहे तिथं

तिथं आहेत जवळपास मंदिरं आहेत अजून नळदुर्ग नळदुर्गला वगैरे आहे तिथून तुळजापूरपासून हो तिथून जवळच आहे एक तीस किलोमिटर येतं आहे पंचवीस तीस किलोमिटर आहे ते सहा सात वाजेपर्यंत चालू असतं आहे जाऊ शकतो हो हो

जेवायची बुवा बाहेर हॉटेल वगैरे आहेत तिथं मंदिरात हो

सगळं भेटतं आहे तुम्हाला वेज नॉन वेज सगळे ऑप्शन आहेत